लक्झर कारचा नंबर आहे हां धन्यवाद मी सुचेता कुलकर्णी पुण्यातून बोलते आहे मला माझ्या फॅमिलीसाठी एक गाडी खरेदी करायची आहे आमच्या फॅमिलीमध्ये पाच माणसं आहेत तर पाच माणसांना पुरेशी अशी तुम्ही कोणती गाडी आम्हाला सुचवाल हां

हां ठीक आहे हां हां ठीक आहे

हां ठीक आहे आत्ता तुम्ही एअरबॅग्सबद्दल सांगितलंत पण सीट बेल्ड कोणाकोणासाठी फक्त पुढच्या ड्रायव्हर आणि ड्रायव्हर शेजारी बसणाऱ्या माणसासाठी का मागच्या माणसांसाठी पण सीट बेल्ड्स उपलब्ध आहेत हां हां हां

हां मला असं वाटतं की तुम्ही पहिले तीन सर्विसिंग फ्री करून देत असता ना हां आणि पुढची पुढच्या सर्विस पुढची सर्विस किती दिवसांनी साधारण करावी लागते

हां हां अच्छा हां हां हां आणि सध्या आपल्याकडे कुठले रंग उपलब्ध आहेत ह्या गाडीमध्ये अच्छा हां

अच्छा आणि साधारण त्याची किंमत ऑनरोड म्हणजे किती होऊ शकते अच्छा तुमच्या सध्या काही स्कीम्स नाही आहेत का की ऑफर्स नाही आहेत का म्हणजे दिवाळीचे ऑफर असते दसऱ्याचे ऑफर असते तशी एखादी ऑफर आहे का ठीक आहे ठीके मग ह्या ऑफरचा मी विचार करून तुम्हाला कळवते धन्यवाद धन्यवाद धन्यवाद